हो आमच्या जिल्ह्यात भरपूर सारे उपासना स्थळे आहे जशी इकडे खूप सारे मंदिर आहेत तिथे उपासना करता येते इथे खूप सारे बौद्ध मठ आहेत जिथे उपासना करता येते आणि जास्तीत जास्त म्हणजे जे बौद्ध मठ आहेत याचे उपासना स्थळं म्हणून ते जास्त फेमस आहेत ये बुद्ध विहार ज्यांना म्हटलं जातं ते खूप जास्त फेमस आहेत आमच्या जिल्ह्यामधे तर असे लोक तिथे उपासना करण्यासाठी जातात त्यांचं मन शांत करतात तिथे एक शांतता त्यांना मिळते एक मन स्थिती त्यांची सांभाळली जाते सर्व गोष्टी त्यांना तिथे दिल्या जातात तर कसं हे खूप काळापासून सुरू आहे तर यांची एक उपासना करण्याची जिथं पद्धत असते आपली श्रद्धा व्यक्त करण्याची एक पद्धत असते जे संस्कृतीप्रमाणे ते आधीपासून करत आहेत तर त्याच्याने कसं ह्या जिल्ह्याच्या ओळख दिसून येते की जे ते पद्धत जर ते हे आमच्या जिल्ह्यातले लोक जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन तर जर उपासना करताहेत कुठेही कुठे शिफ्ट झाल्याच्या नंतर तर असं त्यांना असं परिचय देण्याची गरज पडत नाही त्यांची जे संस्कृती आहे जे पद्धत आहे त्याच्याने त्यांचे ओळख दिसून येते आणि इतिहास दिसून येते आणि वर्षभरात तर जर खूप असे सण साजरे करायचे असले तर असे भरपूर सण आहेत म्हणजे असं कोणतंही सण नाही जो न आमच्या जिल्ह्यामध्ये साजरं केलं जात नाही